नमस्कार मी राजनंदिनी तोळकरी धाराशिव जिल्ह्याची रहिवासी असून थोड्याच महिन्यांत परदेशात दीर्घकाळासाठी राहण्याचा विचार करत आहे त्यामुळे मी आयकर विभागात एक पत्र पाठवले होते परंतु माझ्या निदर्शनास आले आहे की त्या पत्रावर काही कार्य करण्यात आले नाही आहे तर मी ते पत्र पाठवण्यामागचा तुम्हाला हेतू समजून सांगते जेणेकरून तुम्ही त्याच्यावर जी काही कृती करता येईल ती त्वरित कराल तर काही कामामुळे मला आतत् काही महिन्यांत परदेशात दीर्घ काळासाठी राहायला जावे लागणार आहे त्यासाठी मला माझ्या आयकर आय डीचा पत्ता अपडेट करायचा आह् होता तर तुम्ही ह् हे सर्व कार्य लवकरात लवकर पार पाडावे ही माझी इच्छा आहे यासाठी लागणारी कागदपत्रे ही तुम्ही मला लवकरात लवकर कळव्या कळवाव्या जेणेकरून मी त्वरित ते तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन धन्यवाद